हाय बोल बोल बोल ओळखलं मी काय म्हणते आहेस मस्त मस्त मस्त खूपच सुंदर केली अगं काय व्यवस्था आहे तिथली खूपच सुंदर आहे

अगं फार काही लागत नाही कारण इथून पुण्याहून डायरेक ट्रेन आहे पण एक गरीबरथ आहे ती पण जाते मला फक्त एकदा चेक करावं लागेल कारण ती या तर जाताना थांबते किंवा येताना थांबते असं एक काहीतरी गरीबरथचा इश्यू आहे पण नाहीतर आझाद हिंद एक्सप्रेस अगदी सोयीची आहे इकडनं संध्याकाळी निघालो की पहाटे शेगावला पोहचतो आपण हां आणि हो हो गरीबरथला पण प्रॉब्लेम नाही आहे पण आम्ही आजादने गेलो होतो कारण ते गरीबरथचा म्हटला ना तो इश्यू आहे ती काहीतरी एकदा थांबते आणि दुसऱ्या वेळेला थांबत नाही असा काहीतरी तो एक प्रॉब्लेम आहे गरीबरथचा हां त्यापेक्षा आपली बरोबर शेगाव रेल्वे स्टेशन तसं ठीक आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मेन म्हणजे स्टेशनच्या बाहेरच अगदी कचोऱ्यांचे भरपूर स्टॉल आहेत आपण मस्त शेगाव कचोरी हाणू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे हो हो हो हो आणि हे इतकं सोयीचं आहे की इकडनं संध्याकाळी निघायचं आजादमधून आणि शेगावला पोचलो की बाहेर जायचं मंदिर पाहून घ्यायचं दर्शन घ्यायचं परत यायचं की संध्याकाळची आजाद आहेच आहे त्याच्यामध्ये बसून परत यायचं अगदी सोपी ट्रीप होऊन जाते एकदम छान येते ही स्टेशन

आं हां हां हां बरोबर बरोबर हो हो हो आठवत आहे हां हां हो हो हो बरोबर बरोबर बरोबर खरंच त्यामानाने पुण्याचंच रेल्वे स्टेशन थोडं त्यांनी अजून जास्त लक्ष दिलं तर बरं होईल असं वाटतं कधीकधी म्हणजे गुज खूपच बरी आहे खूपच म्हणजे ॲज कंपेअर टू साऊथकडचे जे स्टेशन जे मी पाहिलेले आहेत ना ते तर फारच सुंदर आहेत आणि गुजरातमधले पण अप्रतिम स्टेशन्स त्यांनी बनवलेले आहेत म्हणजे वेळ निघतो आपला अगदी सहज हो हो खरंच हो ना खरंच हो का अरे वा चांगलं आहे चांगलं आहे बरं ऐक ना बरं ऐक ना मला ॲक्चुली हां मी तेच म्हणत होते आपण मी आता खालीच फिरायला चालले आहे आपण खाली भेटूनच बोलूयात मग मी तुला बाकी सगळे डिटेल्स देते मग ट्रिपचे चालेल ओके येस बाय